मी आरती बोलत आहे ऑर्डर केली होती झोमॅटोवर हां बरोबर आपलं लोकेशन आहे महिला वसतिगृह सातारा शिवाजी कॉलेज बरोबर कधीपर्यंत येऊ शकतात ठीक आहे आम्ही ऑर्डर करून बराच वेळ झालेला आहे आणि आमची जेवणाची वेळही झालेली आहे तर कृपया करून तुम्ही लवकरात लवकर आमची पार्सल जी आहेत ती डिलिव्हर करा हो चालेल आल्यानंतर ओ टी पी नंबर आणि कॅश तुम्ही घेऊ शकता ज्या वेळेस तुम्ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी याल तेव्हा कॉल करा आम्हाला ठीक आहे ठीक आहे तर दहा मिनटं लागतील तुम्हाला इथं यायला ठीक आहे लवकरात लवकर या आमच्या जेवणाची वेळ झालेली आहे हां ठीक आहे धन्यवाद झमॅटो